हां बोला बोलतो आहे

अच्छा तुम्ही आता नेमकं कुठे आहात घोडबंदरला आहात बरं हर हरकत नाही तुम्ही एक चौऱ्याहत्तर नंबरची बस पकडून तिथून डायरेक येऊरला जाऊ शकता

हो बरोबर हां ह काय एकेक तासानी बस येतात त्या येऊर असल्यामुळं हां एक एक तासानी बस येतात बरोबर दुसरा तुम्ही डायरेक्ट रिक्षा करूनसुद्धा वरती जाऊ शकता येऊर हिल्स हिल्ला आणखीन हां रिक्षा म्हणजे रिक्षा येतात किंवा कॅबने पण नाही शेअर रिक्षा नाही कॅबने पण जाऊ शकता कॅब बुक करून जाऊ शकता तुम्ही हो हो नाही तुम्ही आता घोडबंदरवरून तुम्ही साधारण एक अर्धा तासात तुम्ही पोचू शकता येऊर हिलला आणि हो अर्धा तास लागेल घोडबंदर हो हो हो आणि एक दोन अडीचशे रुपये तुमचे होतील साधारण तिकडे हां हां हां हो हो तिथं हॉटेल्स वगैरे आहेत बॉम्बे हॉटेल आहे हां बॉम्बे हॉटेलमध्ये तुम्ही तिथे चांगलं हॉटेल आहे तिकडे तिथे

साई आहे असे श्रद्धा आहे असे अनेक आहेत हां तिथं मुळातच न निसर्गरम्य ठिकाण आहे खूप ग्रीनरी आहे छानपैकी हिरवागार निसर्ग आहे पाऊस पडलेला आहे त्यामुळं खूप सुंदर वातावरण तिकडे बघू शकता तुम्ही ते हां तिकडे एअर फोर्स स्टेशन आहे पण तिथं आतमध्ये आपल्याला सोडत नाही आहेत असं आहे ते तुम्ही बाहेरून बघू नाही नाही नाही हां हां फोटो वगैरे त्याचा बाहेरून तुम्ही फोटो घेऊ शकता तिथले छान छान निसर्गाचा तुम्ही फोटो काढू शकता ओके ओके ओके ओके